हॅलो हां बोल की श्रुती हां नाही नाही नाही नाही हो हो हो हो होय होय

होय ना होय होय

हो बोललं झाल होतं की आपलं हं

होय होय हां

आहे आहे आहे मी आहे आहे हां

हो विचारते हो जरा प्रॉब्लेम होतोच तो हां

हां आणि मुलींचं काय केलंस किती मुली मिळाल्या होय होय हो होय आहे हं खूप झाल्या हो बरोबर होय होय होय सगळं अवघड होतं आहे होय हां करून घेणार हो आणि पूजा पण करणार आहेस ना हं तेच की मग आगं दोन्ही करणार एकात करणार हं

बर बर बर बर हो करते करते हो करते करते करते न तुला कळवते परत आणि मग आणि काय पाहिजे तुला मदत होय होय होय होय चालेल चालेल

चालेल हां होय स पाहिजे बरोबर आहे की होय होय येस बरोबर हां होय होय येस येस हो विचारते विचारते केळकर बाईला पण फोन करते करते करते मग रात्रीच्या ह्या बायका सांग की मंगळागौरीच्या खेळ करणाऱ्या त्या सांग की

नाहीतर म्हटलं सांग आपलं मस्त चालतं आहे होय होय होय हो हो हो हो चार भजनं म्हणूया चालेल चालेल चालेल हं हो हो ये हो येते येते होय होय हां हो हो येस येस नक्की नक्की नक्की हो हो हो हं होय आणि ख हो होय चालेल चाल आणि कर्दळी आमच्या बिडिंगमधल्या ने भरपूर आलेले हो भरपूर ने हं हो पाठव पाठव पाठव हो हो हो हो चालेल हां बाकी ठीक हो चालेल चालेल हो हो हो हो हो नक्की नक्की हां चालेल हां ठेव ठेव बाय बाय बाय हां भेटूया